नमस्कार मराठी भाषा बोलताना व्याकरणात्मक चुका टाळल्या गेल्या पाहिजेत बोलताना उच्चाराकडे लक्ष दिले पाहिजे अनेकदा बोलीभाषांमध्ये ल ळ च ज न ण ह्यांच्या उच्चारामध्ये फरक पडतो त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे वर्तमानपत्रांमध्ये बरेच मराठी भाषेचे नामवंत तज्ञ लहानसे पण अभ्यास पूर्ण लेख लिहित असतात ते जरूर वाचले गेले पाहिजेत त्यानुसार आपले व्याकरण उच्चार यामध्ये सुधारणा करता येईल मराठी शुद्धलेखन व्याकरण यासाठी बरीच पुस्तके अभ्यासासाठी उपयुक्त आहेत त्याचा उपयोग केला गेला पाहिजे जास्तीत जास्त मराठी शब्द वापरले गेले पाहिजेत अमराठी लोकांसमोर आपण त्यांच्या भाषेत बोलण्यापेक्षा आपण आपल्या भाषेतच बोलले पाहिजे आपण सुरवात करताना मराठीतूनच करायची दोन भिन्न भाषिकांना एकमेकांची भाषा बोलता येत नसेल पण जर समजत असेल तर ते आपापल्या भाषेत बोलू शकतात संभाषणामध्ये कुठलीच अडचण येत नाही संगणकावर लिहिण्यासाठी सुुद्धा देवनागरी लिपीचा कळफलक शिकून घेतला पाहिजे